आजकाल आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात आपण रस्त्याने जाऊ शकतो म्हणजेच रस्तेमार्गाने जाऊ शकतो रेल रेल्वे मार्गाने जाऊ शकतो जलमार्गाने जाऊ शकतो वायुमार्गाने जाऊ शकतो असे अनेक पर्याय उपलब्ध असतात अर्थात प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे हे वेगळेवेगळे आहेत मला मात्र ट्रेनचं खूप आकर्षण आहे रेल्वेमार्गाने प्रवास करणं मला सग् सर्वात आवडतं याचं कारण म्हणजे एक इंजिन पुढे असतं आणि त्याच्यामागे बारा बारा पंधरा पंधरा डबे असतात प्रत्येक डब्यामध्ये माणसं असतात किंवा सामान असतं म्हणजे ट्रेन दोन तीन प्रकारच्या असतात काही ट्रेन्स या प्रवासी वाहतूक करतात काही ट्रेन्स या मालगाडी म्हणून माल मालाची वाहतूक करतात आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रेनपेक्षा मालाची वाहतूक करणाऱ्या ट्रेनला खूप डबे असतात जवळजवळ प्रवासी वाहतूक करण्याच्यापेक्षा दुप्पट डबे मालगाडीला असतात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रेन्समध्ये थ्री टायर टू टायर असे दोन प्रकार असतात आणि क्लास सेकंड क्लास फर्स्ट क्लास असे दोन प्रकार असतात आपण सीट्स ज्या असतात त्या कुशन असतं आणि रात्री म्हणजे जास्तीचा प्रवास असेल चोवीस तास किंवा त्याच्यावर प्रवास असेल तर आपल्याला अंथरूण पांघरूण झोपायची सोय कुशनचे सीट्स असतात त्यामुळे की खूप आरामदायी अशा असा प्रवास आपला होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे रेल्वेच्या डब्यांमध्ये टॉयलेटची सोय असल्यामुळे आपल्याला खाली उतरणे आणि त्या गोष्टीसाठी बाहेर पडणे असं करावं लागत नाही रेल्वेमधे बर्थ असतात बर्थवर टू टायरमधे दोन बर्थ असतात आणि थ्री टायरमधे तीन बर्थ असतात इंजिन सगळ्यात पुढे असतं आणि इंजिनाची मोठी शिट्टी वाजली की ट्रेन सुरू होते त्या इंजिनाचा आवाज किंवा त्या शिट्टीचा आवाज ऐकणं ही लहानपणी अतिशय आकर्षणाची बाब होती माझ्यासाठी कारण आम्ही रेल्वे क्वाटर्समधेच राहायचो त्यामुळे आमच्या घराच्या खूप जवळ रेल्वे स्टेशन होतं आणि आम्ही अनेक वेळा फक्त गाड्या बघायला स्टेशनवर जायचो गाडीचा आवाज शिट्टीचा आवाज लोकांची धावपळ तिथे असलेले टपरीवाले चहावाले स्नॅक्स विकणारे ह्या सगळ्यांचं आम्हाला खूपच आकर्षण होतं रेल्वेची चाकं एका तालामधे जशी फिरून पुढे पुढे जायची तसं तसं एकं ताल तोच ताल आपल्या मनातही खूप वेगाने चालू व्हायचा आणि त्या ट्रॅकवर रेल्वे पुढे निघून गेली की त्या ट्रॅकवर आम्ही वाकून बघायचो की अरे काय काय झिजली आहेत का का लोखंडी आहेत का दगड कुठे उडालेत का असं बघायचो आम्ही त्यामुळे आम्हाला खूपच मजा वाटायची मी ट्रेनने आत्तापर्यंत भरपूर प्रवास केलेला आहे खूप लांब लांबचे चोवीस चोवीस तासाचे प्रवाससुद्धा मी ट्रेनने केलेले आहेत त्यामुळे मला बाकी विमानाने जाण्यापेक्षा मला ट्रेननी जाणं हे अतिशय आवडतं आणि मी कुठेही प्रवासाला ट्रेनच प्रिफर करते असं ट्रेनचं मला खूपच आकर्षण आहे धन्यवाद